मला वर्तमानपत्रांची भाषा ही सहज सोपी आणि ओघवती आवडते मराठी भाषेतलं वृत्तपत्र मला वाचायला आवडतं आणि ते मी वाचते वृत्तपत्रांमध्ये आरोग्य आणि विश्वसंचार ही दोन सदरं मला खूप आवडतात आणि दर आठवड्याला एका पुस्तकाबद्दल अभिप्राय येतो तो वाचायला मला खूप आवडतो मी तो नेहमी वाचते सध्याच्या वृत्तपत्रांमध्ये भाषेबद्दल सांगायचं झालं तर बरेच वेळा चुकीची माहिती ऱ्हस्व दीर्घ बघितले जात नाहीत आणि खरं काय घडलं आहे हे सांगण्यापेक्षा थोडं भडक सांगितलं जातं आणि जे पाहिजे त्यापेक्षा जे नको ते जास्त सांगितलं जातं आटा आता इंटरनेटच्या जमान्यात चा विचार केला तर मराठी वुत वृत्तपत्रांमध्ये सुुद्धा इंग्रजी शब्दांचा वापर जास्त झालेला पाहायला मिळतो